आमच्याकडे प्रहार हा पक्ष तयार झालेला आहे प्रहार हा पक्ष मध्ये बच्चूभाऊ कडूचे स्थापनेस त्यांनी स्थापन केला होता आणि तेच खाद्यरकीसाठी अमरावती विभागातून निवु मबरा अमरावती विभागात उभे राहिले असताना ते पडले होते आणि त्याच्यानंतर जेलकुट मतदानसंघात त्यांनी आमदारकीसाठी विधानसभेमध्ये आमदारकीसाठी सीट मिळ मिळून त्यांनी स्वतः तो प्रहार हा पक्ष स्थापन केला प्रहार पक्षाचे स्थापन करण्याचे त्यांनी आमदारकीसाठी पाच पाच पण पाच अटेम्प्ट म्हणजे पंचवीस वर्ष त्यांनी पूर्ण क पूर्ण केले आहे द पंचविसाव्या वर्षीचे कालावधी पाच पाचव्या अटेम्प्टचा कालावधी सुरू आहे त्यांचा त्यांनी म्हणजे अपंगासाठी शी कॉलेज शाळा रायानी राहण्याची खाण्याची सोय केली त्यांनी खूप विक आणि अचलपूर मदानसंघातून खूप विकास केलेला आहे आणि त्यांना त्यांची राजकीय इतिहासाने जे जे मदत केली आहे ते म्हणजे स्वतः त्यांनी परिवारवाद मिटून काढलाय स्वतः बाबाचे तिकीट पोराला पोराचे तिकीट पोराला असं मिळण्याची त्यांनी स्वतः तो वाद पूर्ण अचलपूर मदनसंघातून राजकीय विभागातून मोडून काढलेलं आहे आणि ते स्वतः दुसऱ्यांना तिकिटा देते असं नाही की त्यांना स्वतःच घरी तिकीट देत असेल म्हणून असा वगैरे वाद नाही